हॅलो मॅडम के के कॅमेरी शाळा आहे का ही मॅडम मला एक नर्सरी आणि एक फर्स्ट स्टँडर सेकंड स्टँडरला ॲडमिशन करायची होती तर मला थोडी माहिती हवी होती मॅडम शाळेबद्दल कारण मी ऐकलं तुमच्या शाळेबद्दल खूप खूप छान आहे असं त्याच्यामुळे सांगा बरं मला माहिती मॅडम

हो का

हो का कारण मॅडम मी बाहेरगावावरून बोलत आहे आणि येणं जाणं कसं पॅरेंट्स मीटिंग वगैरे राहिली तर कसं करायचं मग मॅडम हो का रूम करून राहावं लागेल हो ना

हो हो हो ते ही बरोबर आहे मॅडम तुम

हो का आणि स्कूल बस मॅडम राहील ना हां हां हां हां हां हो का

अजून त्यांना टिफिन वगैरे काय द्यावा लागेल

हां हां हां हां हां हां

हो का अजून ठीक आहे मग मॅडम थॅंक यू